फोटोग्राफी छंद म्हणून चालू ठेवण्यामागची माझी सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे आपले महाराजांचे गडकिल्ले ऐतिहासिक गोष्टी आणि आपला कोकणातील निसर्ग आपल्या कोकणामध्ये निसर्ग हा असा आहे की तुम्ही तिन्ही ऋतूमध्ये बघाल तर तिन्ही ऋतूमध्ये तो तुम्हाला वेगवेगळा दब्बा असेल उन्हाळ्यामध्ये इथे मोकळं रान दिसतं तेच नंतर पावसाळा आला की अक्षरशः पूर्ण हिरवळीने भरलेलं असतं आणि जसा हिवाळा चालू होतो तेव्हा त्याचं दिसणं हे वेगळं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला बघायला बघण्यापेक्षा त्या टिपण्यामध्ये मला खूप जास्त आवड होते कारण निसर्ग हा एवढा मोठा प्रेरणा देतो की एकच गोष्ट ती तुम्हाला वेगवेगळ्या तीन प्रकारे तो दाखवतो तर ती ती त्ये ती गोष्ट बघण्यामागची जी मजा आहे ती वेगळी आहे तसंच ज्या आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या ऐस ऐतिहासिक गोष्टी त्या आपण एकदा बघू पण त्याच गोष्टी आपल्याला निरखून बघायला ह्या त्या टाइमिंगला भेटत नाही कारण त्या गोष त्या ठिकाणी गर्दी खूप असते पण तीच जर गोष्ट आपण कॅप्चर केली तर ती आपल्याला गोष्ट एक डिटेलिंग वर्क त्यातलं काय आहे काय नाही जे आपलं सूक्ष्म डोळ्यांनीसुद्धा कधी कधी आपल्याला बघता येत नाही तरी कॅमेरा आपलं टिपतं त्या कॅमेराची जी लेन्स आहे त्या लेन्सला आपण ॲडजस्टमेन्ट केली तर आपल्याला दूरचं चित्रसुद्धा एकदम क्लिअर दिसतं तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप प्रेरणा देतात मला की जेणेकरून ऐतिहासिक शिल्प झाले देवदेवळं झाली निसर्ग झाला तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की प्राणी झाले खूप प्राणी आहेत की ज्यांना तुम्ही टिपण्यामध्ये तुम्ही दिवस दिवसभर बसून जाल की त्यांना बघण्यामध्ये पण टिपताना जो त्यांना बघण्याचा जो आनंद आहे ना तो खूप भयानक आहे तर ह्या सगळ्या काही आणि सगळ्यात महत्वाचं की मला प्रेरणा ही मला निसर्गाकडून भेटलेली आहे की माझा त्यासाठी हा छंद चालतो आहे आणि हा छंद मी जोपासतो आणि जोपासत राहीन